मी तयार केलेला सगळ्यात वेगळा पदार्थ म्हणजे पुरणपोळी जलाटो हा होता तर जलाटो ही एक इटालियन रेसिपी आहे आपल्याकडं जसं जनरली आइस्क्रीम असतात तसं त्यांच्याकडं जलाटो असतात आणि आपली जी पुरणपोळी आहे सगळ्या आपल्या महाराष्ट्रातलं आवडती स्वीट डिश आहे तर त्याचे इंग्रेडियंट जलाटोमध्ये मी वापरले होते ते सेट केलं होतं मी जवळपास तीन चार वेळा ही रेसिपी ट्राय केली होती पहिल्या एक दोन वेळा ते फसलं होतं पण नंतर जेव्हा मी काही गोष्टी त्याच्यामध्ये बदल केला किती टेम्परेचर ठेवायचं फॅट कंटेंट आणि साखर किती असायला पाहिजे त्याच्यामध्ये या गोष्टींमध्ये जेव्हा बदल केला तेव्हा जो काही पदार्थ तयार झाला तो खूपच वेगळा होता म्हणजे चवीला ते पुरणपोळीसारखं लागत होतं पण जलाटो फॉर्ममध्ये होतं आणि ही एक नवीन रेसिपी तयार केली होती मी माझ्या घरातल्यांना आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना ती खायला दिली आणि खूप जास्ती कौतुक केलं लोकांनी त्याचं